आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठी बोलली जाते मराठी ही आमच्या साधुसंतांच्या अभंगातून कीर्तनातून मराठी भाषेचा जास्त वापर केला जातो आम्ही आमच्या रोजच्या व्यवहारामध्ये मराठी भाषेचा उपयोग करतो तसेच अभंग गाणी यामध्ये सुद्धा मराठी भाषेचाच उपयोग करतो आम्ही आमच्या लेकरांना मराठी भाषेतच बोलत असतो तसेच आमचे प्रत्येकाशी संवाद हे मराठी भाषेतच असतात त्याचप्रमाणे आम्ही मैत्रिणी किंवा इतर कुणाशी गप्पा मारत असताना मराठी भाषे भाषेचाच उपयोग करतो मराठी भाषे भाषा ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे ती आम्हाला संत ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेपासून मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरीचे रूपांतर केली त्यापासून आम्हाला मराठीमध्ये ज्ञानेश्वरी वाचण्याचा अधिकार प्राप्त झाला त्यामुळे आम्हाला मराठी भाषा खूप महत्त्वाची वाटते ती आमच्यासाठी बोलण्यासाठी खूपच उपयुक्त आहे इतर भाषेच्या तुलनेच मराठी भाषा ही खूप सोपी आणि सहज बोलता येते बोलता येते मराठी भाषेचा भाषांतर हे अत्यंत सोप्या पद्धतीचे असते